माझ्या ओळखीतील धार्मिकस्थळ आणि आमच्या गावातील बरेचशे लोकं त्या गावाला भेटी देतात ते म्हणजे शेगाव शेगाव हे गजानन महाराजांचे तीर्थस्थान आहे तेथे गजानन महाराजांचे मोठे मंदिर उभारलेले आहे विदर्भाचे विदर्भाची पंढरी म्हणून हे गाव ओळखले जाते इथे बरेच भाविक भक्त दूरदूरून गजानन महाराजांच्या भेटीसाठी येत असतात येथे राहण्याची उत्तम सोय तसेच जेवणाची उत्तम सोय केलेली आहे भाविक भक्तांसाठी तेथे राहण्याची सुविधासुद्धा उपलब्ध आहे त्याचा भव्य असा नजारा पाहण्यासाठी तेथील तेथे लोक दूरदूरून येत असतात तसेच शेगावमध्येच गजानन महाराजांची दिंडीसुद्धा निघते फेब्रुवारीमध्ये त्यांचा प्रकट दिन असतो प्रकट दिनामध्ये सात आठ दिवस प्रवचन चालते त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धर्मविवेचन केले जाते आणि लोकांना त्यामधून वेगवेगळे धार्मिक संदेश दिल्या जाते जेणेकरून लोकांना त्यातून आपल्या जीवनात फायदा होऊ शकेल अशा गोष्टी तेथे सांगितल्या जातात